अरे मित्रा मी माझा दूरध्वनी क्रमांक श्रेणी सुधारित केला आहे मला माझे डिजिलॉकरचे खाते या नवीन दूरध्वनी क्रमांकावर अपडेट करायचे आहे मी त्यासाठीचे सेटिंग अॅपमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण मला ते काय कुठे सापडले नाही मला डिजिलॉकरमधील माझे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी हे अॅप अपडेट करणे बंधनकारक आहे तसेच ड्रायव्हिंग लायसन्समध्ये काही अपडेट्स देखील करायचे आहेत तरी मला या मोबाईल क्रमांकाची मांडणी या अॅपमध्ये कुठे शोधायची याबद्दल जरा दिशा दाखवू शकतोस का